उत्तर भारतात आणखी दक्षिण भारतात भाषाचा फरक आहे उत्तर भारतातील लोकं जास्त तर हिंदी वापरतात आणखी दक्षिणमध्ये तामिळ तेलगू मद्रास हे सगळे भाषा वापरले जातात खाद्यपदार्थमध्ये उत्तर भारतात लोक मांस मांसमच्छी खातात मास चिकन वगैरे चिकन मटण खातात आणखी दक्षिण भारतमधी लोक शाकाहारी जास्त तर लोक शाकाहारीच असतात म्हणजे ते इडली सांबार वडा भाताचा जास्त उपयोग करतात आणखी उत्तर भारतमध्ये गहूचा जास्त उपयोग केला जाते आणखी पोशाखमध्ये उत्तर भारतीय लोक साडी असे थोडासा सिल्कचा माल वापरतात आणखी पोशाखमध्ये जे दक्षिणचे लोक आहेत ते जास्त कॉटनचे कपडे वापरतात कारण की तिथे तापमान जास्त असते गर्मी जास्त असते उत्तर भारतमध्ये तेवढी गर्मी नसते